मला ख्रिश्चन धर्माविषयी आकर्षण वाटते आणि मी ख्रिश्चन धर्माचे गुड फ्रायडे आणि क्रिसमस हे सण माझ्या मैत्रिणींबरोबर साजरे करते आणि माझ्या काही मैत्रिणी आहे ज्या ख्रिस्ती धर्माच्या आहेत त्यांच्यासोबत मी चर्चमध्ये जाते तिथे प्रभू येशूचे आम्ही गाणे वगैरे म्हणतो प्रार्थना वगैरे घेतो तिथे बरेच लोकं येतात ज्यांना खूप अडचणी असतात त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो त्यांचे दुःख जाणून घेऊन त्यांचे प्रोबलेम सॉल्व करतो त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि तिथे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या मला जसं इतरांना मदत करणे इतरांचे दुःख जाणून घेणे त्यांच्यासाठी प्रार्थना करणे अशा गोष्टी मला शिकायला मिळाल्या